हॅलो संकेत बोलतो का संकेत आपल्याला ह्याला जायच रे नांदेडला गणेश उत्सव साजरी होणार आहे जवळ आले ना आता तारीख आ हा सतरा अठरा तारखेला कायतरी आहेत काय प्लॅन आहे मग कोण कोण यायलय रे हो बघु ते कया ना जाऊ गड्या फोर व्हीलर मध्येच गेलं तर जमतय रे कोणची घेऊन जाऊ बरं

चालेल ते से तुझी आण आर वन फिफ्टी हां त्याच्यावरच बसून जाऊ आपण

बरं बरं जाऊ स्पलेन हुन मग को कोणच्या मंडळामध्ये जाऊ बघून जाऊ दरकोला आणू नका अच्छा काय नाव आहे रे मंडळाचं सत्यगणपती मंडळ नाव आहे का म का काय प्लॅन बनवू रे काय नाय आहे रे अध्यक्ष कृष् कृष्णा भावर ते तेच का जे अच्छा ते कृष्णा भाऊ तो तोच आहे का बी सी ए साठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये बी सी ए करते बघ कॉमम्पुटेशनल डिपार्टमेंट मध्ये मग थोडं फार बोलणं करून एक्स्ट्रा प्रसाद द्यायला लाव देते का हां सदस्य तर होतच ना मग दुसरं काय खेळ वगैरे तिथं हो हो ते चांगलं मग दुसरीे काय प्रतियोगीता बीतियोगिता होणार आहे की नाही तिथं कोण कोणचे रे

हा आणखीन रांगोळी स्पर्धा होणार आहे की स्पेशल राहिते का आपण मग दांडिया कोन्या दिवशी आहेत हो त्या दिवशीेच का मग आपण ते दांडीयाच बघायला जाऊत रे ते कायतरी होईल रे आपण पण खेळुयात ना सोबत ह मोतीचूर मोदक आहेत का हो रे ते तर मला खूप आवडते तुला

हो ना सम ते ब मग हो जाऊ हो जाऊ रे मग कुठंयस आता परवाच जाऊता

हो सहा सहाच्या आसपास जाऊ ना सहा वाजता हं मग रात्री भेटू आपण मोटरसायकल जाऊ दे दुसरंच कोणाची तरी घेऊन जाऊ आपण बरं जाऊ दे माझीच घेऊन जाऊ चालते मी काय म्हणतो आपण रात्री भेटू अन् बोलू पुढलं आणखी चालतंय रात्री भेटल्यावर बोलता मग ठेवूका हो हो